आधीच्या काळामध्ये होळी होळी छान करायची अंगणामध्ये सडा टाकून तिथे लाकूड पेटवायचे त्याच्यावर पाणी गरम करायची होळीच्या दिवशी आणि आम्ही छोटं होतो तेव्हा शेणाचेच ते हार बनवायचे शेणाचे त्रिकोणाचे गोल याचे चौकोनी याचे हार ते शेणाचे याचे बनून हार वाळू द्यायचे आणि मग ते होळीच्या ते लाकूड पेटवतो त्याच्यामध्ये जाळायचे त्याची पूजा करायची नंतर जुन्या काळामध्ये सांस्कृतिक कार्य क कार्यक्रम करायचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पोवाडे वगैरे व्हायचे ते मग आम्ही बघायला जायचो आम्हाला छान वाटायचं आम्ही खूप मजा करत होतो ते पाहून आता तेवढं तेवढं काही राहिलेलं नाही आहे मग आता मग तेवढे सांस्कृतिक कार्यक्रम होते पण ते पोवाडे वगैरे नाही घ करत पहिलेच्या जुन्या काळामध्ये खूप सारे करायचे पोवाडे वगैरे आता तेवढं काहीच राहलेलं नाही आहे आधीच्या काळामध्ये खूप छान असे पोवाडे करायचे सांस्कृतिक कार्यक्रम जुन्या लावणी वगैरे जुने गाणे जुन्या काळातले गाणे वगैरे डान्स करायचा आणि ह्या का आताच्या का काळामध्ये नुसतेच नवीन नवीनच गाणे